माझ्या राज्यात श्री श्री रविशंकर हे एक अत्यंत मान्यवर आणि प्रेरणादायी धार्मिक नेते आहेत ते आर्ट ऑफ लिविंग या जागतिक संस्थेचे संस्थापक असून त्यांनी ध्यान योग आणि शांती यांचा प्रसार जगभर केला त्यांचं कार्य केवळ अध्यात्माशी मर्यादित नसून सामाजिक कार्य पर्यावरण संवर्धन आणि मानवी मूल्यांचा प्रचार यामध्येही मोलाचा आहे मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे विशेषतः संय्यम सहिष्णुता आणि सकारात्मक दृष्टिकोण ठेवण्याचे महत्त्व त्यांनी शिकवलं त्यांनी सांगितलेलं श्वासावर नियंत्रण ठेवा जीवनावर नियंत्रण मिळवा हे सूत्र मला नेहमी प्रेरणादायी प्रेरणा देतं त्यांच्या प्रवचनांमधून मला समजलं की आत्मिक समाधान हे बाह्य गोष्टींमध्ये नाही तर असतं त्यांचं जीवन म्हणजे सेवा साधना आणि समर्पण याचा सुंदर संगम आहे त्यांच्या विचारांमुळे मला समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळाली आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद पसरवण्याचं महत्त्व कळलं म्हणूनच ते माझ्यासाठी केवळ धार्मिक गुरु नाहीत तर जीवनगुरू आहेत